साधारणतः मी दोन ते तीन दिवसासाठी ट्रॅकिंगला जातो ट्रॅकिंगला जाताना आवश्यक त्या गोष्टी सोबत घेणे हे गरजेचे असते पण आपण ट्रॅकिंगला जातो त्यावेळी यासुद्धा गोष्टीचा म्हणजे लक्ष ठेवणे गरजेचे असते की आपण खूप कमी भार हा सोबत घेऊन जावा कारण आपण जेवढा आपल्या पाठीवर भार घेऊन जाऊ त्यामुळे आपण जास्त थकू आणि जास्त चालू शकू नाही आणि ट्रॅकिंगला जात असतो तर जर ट्रॅकिंगला गेलो तर सहसा खूप म्हणजे लांब चालावं लागते आणि चालण्या चालण्यात जर आपल्या पाठीवर भार जास्त असला तर आपण खूप जास्त थकू तो थकवा येऊ नये किंवा आपलं त्या गोष्टीपासून आपण जास्त थकून कुठेतरी बसू नये त्या कारणाने आपल्याला भार हा खूप कमी घेऊन जाणे गरजेचे असते तसेच सोबत कंपस फळे किंवा थोडं मॅगीसारख्या गोष्टी ज्या खूप कमी वेळेत आपण बनवून खाऊ शकतो फक्त आपल्याला तिथे म्हणजे गरजेपुरतं अन्न हे सोबत नेणे गरजेचे असते कारण आपण जर जास्त अन्न किंवा जास्त भार हा पाठीवर घेऊन गेलो तर चालण्यात त्रास होईल आणि खूप लवकर आपण थकू आणि जेवढा जास्त आपल्याला त्रास होईल तेवढीच आपली ट्रॅकिंगची मजा ही पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते तसेच ट्रॅकिंगला जाताना रेनकोट त्यानंतर चांगले शूज सोबतच कंपस आणि एक ट्रॅकिंग बॅग या सर्व गोष्टींचा समावेश असणे गरजेचे आहे आणि सोबतच कॅमेरा मोबाईल किंवा अशा अशा गोष्टी की ज्याने आपण फोटो घेऊ शकतो आणि साधारणतः दोन ते तीन दिवसाची ट्रॅकिंग ही खूप छान असते जास्त दिवस गेलो तर थकून जाऊ आणि तिथेच थांबून